ट्रेकिंग हे नेहमी आव्हानात्मक आव्हानात्मक असते कारण ते ट्रेकिंग करत असताना आपल्याला दिवसाला कमीतकमी पाच ते सहा तास अंदाजे चालावे लागतात तसेच पंधरा ते वीस किमी चालणे अधिक अधिक अंतर कमी किंवा जास्तही होऊ शकते ट्रेकिंगचे आपल्याला जवळपास माझ्या मते ट्रेकिंगचे दोन ते तीन प्रकार पडतात एक सुलभ आणि सोपा ट्रेक आणि त्याच्यानंतर हा हा सुलभ आणि सोपा ट्रेक यामध्ये सहसा दोन ते तीन दिवसात आपल्याला तो करणे शक्य होतो ह्या ट्रेकमध्ये त्या ट्रेकमध्ये वेगवेगळी वेगवेगळी जंगले तसेच वेगवेगळी शिखरे तसेच वेगवेगळे गड आणि निसर्गरम्य वातावरणात मग आपण हा ट्रेक पूर्णपणे करू करू शकतो तसेच मध्यम प्रकाराचा ट्रेक हासुद्धा असा ट्रेक आहे की जो थोडा जास्त उंचीवर राहतो यावर अवलंबून होतो म्हणजे याची जवळपास उंची हे अंदाजे तीन हजार मीटर ते जवळपास असं समजा की एक हजार फूट उंच गेले तर अशा ट्रेकला अंदाजे आपल्याला चार ते पाच दिवस कमी जास्त लागू शकतात यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला एका विशिष्ट पातळीवर तग धरण्याची म्हणजे शांत बसण्याची गरज असते आणि अनेक दिवस कठीण परिस्थिती चालणे समाविष्ट असते अशा ट्रेकमध्ये ट्रेकरला जास्त प्रमाणात आव्हाने असते त्यामुळे पा पा पाच ते सात तास चालून काही वेळ थोडासा आराम आराम करणे आवश्यक राहते जसं उदाहरण जर द्यायचं झाल्यास ह्या ट्रेकमध्ये तं हा ट्रॅक सहसा हिमाचल प्रदेशामधल्या ज्या टेकड्या वगैरे आहे तिथे हा माझ्या मते केला जातो त्यानंतरच आपल्याला एक येतो हार्ड टॅक हा हा ट्रॅक जवळपास पंधरा हजार ते अठरा हजार फूट उंच असा मोठ्ठे मोठे एवररेस्टसारखे शिखर

हे ट्रेक गाठत असताना हे टेक टाकत असताना आपल्याला बऱ्याचशा ह्या पूर्वतयाऱ्या कराव्या लागतात म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे अडचणी येणार नाही म्हणून त्या सर्व गोष्टीची शहानिशा करून तिथे लागणाऱ्याल्या सगळ्या वस्तू आणि आपल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला जास्त भार होणार नाही आपण चालू श चालू शकू एवढ्याच प्रकारच्या वस्तू घेणे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा दिशांना ह्या जाताना येताना आपल्या मार्गावर करणे हे ट्रॅकिंगची ट्रॅकिंगला जात असताना फार आवश्यक आहे